हां मॅडम बोला ओके

ओके ओके ओके तुमचा दहावी झालं आहे का आता ओके ओके एलेवेंथमध्ये करायचं आहे ओके तर तुमचा इंटरेस्ट काय आहे मतलब तुम्हाला काय बनायचं आहे असा काही विचार केला आहे तुम्ही तुला डॉक्टर बनायचं आहे ओके ओके ओके आता डॉक्टरी करता तुम्हाला एलेवन अकरावी जो अकरावी बारावी आहे ना ती तुम्हाला सायन्स घ्या लागेल तुम्ही अकरावी बारावी जनरल सायन्स घ्या तुम्ही मला तुमचा जिल्हा कोणता आहे कोणत्या सिटीमध्ये राहता तुम्ही तुम्ही नागपूर सिटीमध्ये राहता ठीक आहे मी नागपूर सिटीमधले जे चांगले चांगले कॉलेजेस आहेत त्यांची तुम्हाला मी लिस्ट पाठवतो आणि तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये असं जे चांगले टॉपर कॉलेज आहे तुमचे परसेंट किती आले आहेत दहावीमध्ये अरे वा कोंग्रजुलंन्ट तुम्ही मॅरिट स्टुडेंट आहा ओके नागपूरमधलं सगळ्यात टॉप कॉलेज आंबेडकर कॉलेज आहे दीक्षा भूमीकडे तिथं तुमचा नंबर लागून जाणार तिथं अकरावी बारावी तुम्ही सायन्स घ्या जनरल सायन्स घ्या तिथं तुम्हाला केमिस्ट्री राहणार फिजिक्स राहणार बायोलॉजी मॅथ मॅथ्स वन मॅथ्स टू सायन्स वन सायन्स टू असे आणि काही लँग्वेज राहतात हिंदी मराठी असे तर तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊन घ्या तिथं तुम्हाला फिस पण नाही लागेल तुमच्या परसेंट चांगला आहे तुमची फ्री ॲडमिशन होऊन जाणार तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळणार तुम्ही तिथून अकरावी बारावी करा त्याच्यानंतर तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही मला कॉल करू शकता हो बेस्ट तो कॉलेज आहे तुमची इंग्लिश कशी आहे तुम्हाला बघा आता सगळे सब्जेक्ट आहे ना इंग्लिशमध्ये राहणार आहे म्हणून तरी मी विचारलं इंग्लिश कशी आहे तरी पण तुम्हाला जमलं तर चांगली गोष्ट आहे तुमचं मराठीमध्ये झालं आहे का दहावी अच्छा तर थोडा तुम्हाला त्रास होणार तर टीवशन तुम्हाला लावा लागेल तर ओके ओके ओके तुम्हाला तरी डॉक्टर करायचं आहे म्हणत आहे डॉक्टर बनायचं आहे ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे असे मोठे स्वप्नं ठेवले पाहिजे तर ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचर करता ओके ओके ओके वेलकम काही राहिलं की कॉल करा परत ओके ओके